साप चावू नये किंवा कीटकांचा डंख होऊ नये म्हणून आपण सापाच्या चाव्यापासून वाचण्यासाठी पायामध्ये सुरक्षित असे घोट्यापर्यंत असणं ते बूट घातले पाहिजेत कीटकांचा डंख होऊ नये याच्यासाठी आपण हँनग्लोज घातले पाहिजे हातामध्ये पायामध्ये पण सॉक्स आणि शूज घातले पाहिजेत म्हणजेच एकतर सुरक्षिता राहिली पाहिजे आणि गवतामधून किंवा असे शेतामध्ये काम करताना हातामध्ये आपण सुरक्षित असे ते कोयता विळा यासारखं घ्यायला पाहिजे म्हणजे आपल्याला साप चावणार नाही याची भीती पण वाटणार नाही